युवती संरक्षण कार्यक्रम हा राज्य सरकारने हातात घेतलेला एक उपक्रम होता आणि याच्यामध्ये बऱ्याचशा संस्था पण त्याला जॉईन होत्या आणि ज्याच्यामध्ये सखी वनस्टॉप सेंटर हे जे सरकारने स्थापन केलेलं एक महिलांच्या रक्षणासाठी जे कार्यालय आहे याचा जास्तीत जास्त सहभाग होता आणि त्यांच्याकडून आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त शाळांना मार्गदर्शन कराल या कार्यक्रमाअंतर्गत असा जो कार्यक्रम आखलेला होता आणि याच्यामध्ये महिलांना शारीरिक शिक्षण म्हणजे ज्या शाळेच्या मुली आहेत त्यांना स्वयं संरक्षणाचं जे शिक्षण आहे ते आणि मार्गदर्शन ह्या दोन गोष्टींचा अंतर्भाव होता आणि त्यातला ज्या भागात मी काम केलं ते म्हणजे की शाळांमध्ये जायचं आणि तिथल्या मुलं मुलींशी आणि मुलांशी दोघांशी असा संवाद साधायचा की आज आजूबाजूला काय घडतं आहे कारण ज्या आपल्या पोक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल अब्यूज याच्या संदर्भात ज्या काही केसेस जास्त वाढत आहेत जे काही खटले वाढायला लागले आहेत याच्यामध्ये मुली आणि मुलं दोन्ही बळी जात आहेत म्हणजे तक्रारी बऱ्याचदा मुलांवर दाखल होतात आणि याच्यामध्ये मुलीसुद्धा तेवढ्याच सहभागी होतात मग मुलींना आणि मुलांना दोघांनाही सावध करणं मार्गदर्शन करणं हा मूळ ह्या कार्यक्रमाचा उद्देश होता आणि याच्यात बरीच अशी उदाहरणं समोर आली की ज्याच्यामध्ये मुली स्वतःहून या जाळ्यात अडकताना दिसत आहेत किंवा स्वतःहून अशा काही गोष्टींना पुढाकार घेताना दिसत आहेत ज्या ना समाजाला मान्य आहेत ना कायद्याला मान्य आहेत आणि याच्यामुळे अडकणाऱ्यांमध्ये संख्या जी आहे ती मुलांची वाढत जाते म्हणजे आज अठरा एकोणीस वीस एकवीस वयाचे जे मुलं आहेत यांना हे कायद्याच्या कचाट्यात सापडत आहेत किंवा कायद्याने ते दोषी ठरत आहेत आणि मुली अल्पवयीन असल्यामुळे कुठंतरी मागे राहत आहेत मुलींना समाजाचा पोलिसांचा कुटुंबाचा सगळ्यांचाच सपोर्ट जो आहे पाठिंबा जो आहे तो मिळतो पण मुलांना बऱ्याच अंशी मिळताना दिसत नाही इथे चूक ही दोघांनीही केलेली असते चुकीमध्ये सहभागी दोन्ही मुलं असतात तोच मुलगा असतो ती मुलगी असते कारण मैत्रिण एक सोळा सतरा वर्षाची असते आणि मित्र एकोणीस वीस वर्षाचा असतो आणि त्यांच्या दोघांकडून झालेली चूक असते पण दोषी फक्त मुलाला मानलं जातं आणि याच्यात घडणाऱ्या घडणारे खटले वाढणारे खटले हे एवढे आहेत की आज जिल्ह्यात महिन्याला एकतरी अशी दाखल होणारी गोष्ट आहे आणि ज्याच्यामध्ये आपली जी तरुण मुलं आहेत ही आतमध्ये जेलमध्ये जाताना दिसत आहेत म्हणजे ज्यांना जामीन पण मिळत नाही आणि त्यांच्यावर तो खटला चालू राहतो